मी जवळपास पाच सहा महिन्याआधी एक जी पर्स असते आपली मोठी जी बॅग असते पर्ससारखी जी लेदरची मिळते ती बाय केली होती आणि मी जी ते पर्स घेतलेली आहे ती अजूनही सहा सात महिने झालेले आहे त्या बॅगला काही झालेलं नाही आहे खूपच छान निघालेली आहे माझी बॅग आणि त्याचे जे चैन्स वगैरे जे असतात त्या पण अजूनही खराब झालेलं नाही आहे किंवा तुटलेल्या नाही आहेत नाहीतर असं होते ना की एक दोन महिन्यातच चैन खराब होऊन जातात किंवा त्या अर्ध्या मधातच अटकतात आणि प्रॉब्लेम होतात तर ह्या बॅगचं तसं काही नाही आहे प्युअर लेदरची बॅग आहे आणि एक दोन वेळा मी ती वॉश पण केलेली आहे पण ती अजूनही लूज झालेली नाही आहे किंवा त्याचा कलर गेलेला नाही आहे त्यामुळे ही जी लेदरची बॅग आहे ही खूपच मला चांगल्या किंमतीत मिळाली आणि ते प्रॉडक्ट पण खूप छान निघालेलं आहे